फिरत्या चा का वरती दे सी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभा र विठ्ठला तू वे डा कुंभा र हे गाणं विठ्ठल रुक्मिणी यांच्याशी संबंधित आहे एका कुंभाराच्या व्यक्ती कुंभाराने जेव्हा मातीची भांडी तयार करताना म्हटलेलं हे एक गाणं आहे हे विठ्ठलाशी संबंधित आहे पार्वतिच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यास माळा ताशांचा आवाज तररर झाला रं गणपती मा झा नाच त आला हे गाणं गणपतीशी संबंधित आहे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हे गाणं नवदुर्गा मधली देवींशी संबंधित हे गाणं आहे